माझे तर असे म्हणणे की ठीकपणे म्हणजे जे पहिले नाईनटीजचे जे लोकं आहेत आणि जे पहिलेचे आहेत म्हणजे जसे एटीजचे नाईंटीजचे जेव्हा ते हे रॅप साँग ऐकणार तेव्हा त्यांच्या कानाला ते तृप्त नाही वाटणार किंवा चांगलंपण नाही वाटणार कारण पहिलेचे जे गाणे होते तर खूपच असे मधुर आणि मेलोडियस असायचे आणि त्यामध्ये एक अर्थ असायचा पण आत्ताचे जे रॅप साँग आहेत फक्त वाईबसाठी आहेत एनर्जीसाठी आहेत आणि एक आपल्याला फनसाठी आहेत म्हणजे जे पण आता हनीसिंग म्हणत आहे तुम्ही हनीसिंग जे आहे हा हे खूप मोठे रॅपस्टार आहेत आणि खूप गाणे गातात आणि खूप प्रसिद्धपण आहेत त्यांचे जे प्रत्येक गाणी आहे ते करोड्समध्येच असतात आणि खूप फेमसपण आहेत त्यासाठी तर म्हणजे जे पहिलेचे लोकं आहेत त्यांना तर ते वाटणारच की रॅप साँग चांगलं नाही पण जे आताचे आहेत जेन झेडवाले लोक त्यांना तर खूप चांगलं वाटणार कारण कधीपण रॅप साँग्स बनताना जे आहे खूप चांगलं वाटतं अनेक वाईब वाटते जेव्हा आपण पार्टी करतो जेव्हा आपण फिरायला जातो आणि जेव्हा आपण मस्ती मूडमध्ये असतो तर तेव्हा हे जे गाणे आहेत खूप चांगले वाटतात आणि खूप म्हणू पण वाटतात आणि ती तर आता या जनरेशनला म्हणण्याची सवय झाली आहे आणि खूप चांगलंपण वाटतं पण प्रत्येकाच्या पस्पेक्टिवनुसार आहे जसा तो विचार करणार तसे ते वाटणार तर आताचे जे आहेत मुलं छोटे जे पण आताची जी पिढी आहे त्यांना ती चांगली वाटणारच आणि चांगलंपण आहे त्यांच्यानुसार